आमच्या गावामध्ये पारंपरिक वारकरी सांप्रदायाचा वारसा असल्यामुळे गावामध्ये राम मंदिर सिद्धनाथ मंदिर विट्ठल मंदिर आणि महादेव मंदिर चार मंदिरे आहेत रामनवमीला श्रीरामाच्या जन्मकाळादिवशी त्या त्या पिरिडमध्ये किंवा त्या दिवसामध्ये आमच्या गावात आठ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह चालतो त्या सप्ताहामुळे पहाटेची काकड आरती व भजन कीर्तन हे आठ दिवस अखंडपणे चालतात आणि गणेश उत्सवाच्या काळात आमच्यामध्ये आमच्या गावामध्ये पूर्वी पडद्यावरती पिच्चर दाखवले जायचे लोकांच्या करमणुकीसाठी नंतर आता नवीन सा मोबाईल स्मार्टफोनमुळे ते आता पिच्चर दाखवणं बंद झालं आहे परंतु तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने धनगर समाज समाज गणपतीपुढे धनगरी ओव्या सादर करतात किंवा ओव्या ठेवतात काही आणि समाजामध्ये वाणी किंवा तेली समाज आहेत त्यांच्या गणेश उत्सवासमोर वाघ्या मुरळीचा नाच ठेवला जातो आणि काही ठिकाणी सोंगी भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो सोंगी भजन म्हणजे एखाद्या देवते देवाचं सोंग घेणे किंवा नाटक करणे किंवा एकनाथ महाराजांचं भारुड म्हणणं हा उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम चालतो व आमच्या गावची यात्रा यात्रा असते त्या यात्रेला लोकनाट्य तमाशा ऑर्केस्टा व पारंपरिक पूर्वीपासून जो कुस्तीचा मैदानी खेळ चालत आलेला आहे तो मोठा कुस्तीचा फड भरिवला जातो व बैलगाड्याच्या शर्यती धावण्याच्या शर्यती हे अनेक प्रकारचे पारंपरिक पारंपरिक कार्यक्रम आहे ते आमच्या गावात उत्कृष्टपणे साजरे केले जातात